माझा आवडता लेखक पु ल देशपांडे ते मला आवडतात कारण त्यांचं जे लेखन आहे ते लेखन अतिशय अष्टपैलू शैलीचं आहे ते उत्तम विनोद लिहितात उत्तम संगीताची जाण आहे त्यांना त्यामुळे त्याचा उल्लेखही या बऱ्याचशा पुस्तकात जाणवतो त्यांची लेखनशैली ही थोडी टीकात्मक पण आहे आणि चिमटे काढत हसत खेळत ते बोधप्रद लिखाण बऱ्याच प्रमाणात लिहितात त्यांचं वक्तृत्व तर अतिशय ओघवतं आहे त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली की प्रेक्षक हसणार नाही असं होऊच शकत नाही अतिशय हजरजबाब जबाबी व्यक्तिमत्त्व असं हे पु ल देशपांडे त्यांच्या लिखाणामध्येच त्यांच्या लिखाणाचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी जे ज्या ज्या व्यक्तींवरती काही कथा लिहिल्या आहेत किंवा काही काल्पनिक कथा लिहिल्या आहेत तर त्या व्यक्ती त्यांचं निरीक्षण व्यवस्थित करून लिहिलेलं आहे त्यामुळे व्यक्तींचं निरीक्षण करण्यामध्ये त्यांचा हात अतिशय नाणावलेला होता अतिशय प्रगल्भ ज्ञानी उत्तम व्यक्ती असे हे पु ल देशपांडे त्यांची बरीचशी पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि काही मी वाचलेली आहेत उदाहरणार्थ बटाट्याची चाळ व्यक्ती आणि वल्ली असामी असामी इत्यादी आणि पु ल देशपांडे हे अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे त्यामुळे त्यांना सर्वच महाराष्ट्रातील सर्वच त्यांच्यावरती प्रेम करतात त्यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कारही लाभलेला आहे